मी ॲमेझॉनवरती पहिला ऑर्डर दिला होता जी की होती माझी जिमची बॅग तिला लागले चार पाच दिवस यायला डिलेवरी बॉय घेऊन आला नी आम्ही त्याची तपासणी केली ओपन करून ओपन बॉक डिलेवरी त्याच्या डिलेवरी बॉयकडं होती त्याने ओपन करून दाखवलं सर्व काही ॲमेझॉनचे प ॲमेझॉन फ्लिपकार्टचे प्रोडक्ट एकदम बेस्ट आहेत ऑनलाईन ऑफलाईनपेक्षा ऑफलाईनपेक्षा क्वालिटीच चांगली भेटते ऑनलाईनला त्यामुळे ऑनलाईन तुम्ही मागू शकता बिनधास्त तुम्ही यूज पण करून त्यांना पाठवू शकता ऑफलाईनमध्ये तसं नाही आपल्याला घेतलं तर म्हणजे घेतलंच पाहिजे असं राहता प रिटर्न करता येत नाही